झाड छान पद्धतीने वाढावं डेरेदार व्हावं म्हणून मी रोपांची छाटणी करते साधारण पावसाळा सुरु होण्याच्या आधी करते वर्षातून दोन वेळेला तरी कमीत कमी रोपांची छाटणी करते त्यामुळे झाडांची वाढ खूप छान होते खूप शाखा फुटतात झाडांना आणि छान डेरेदर झाड होतं त्यामुळे फुलं फळं पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतात कारण शाखा बा झाडांना शाखा भे वाढल्या झाडांच्या की मग त्या शाखेला वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणा किंवा फ फळं म्हणा येतात त्यामुळे मग झाडंही छान आपलं होतं वाढतं डेरेदार होतं झाडांची वाढ पण व्यवस्थित होते त्यामुळे मी वर्षातून क कमीत कमी दोन तीन वेळेला तरी छाटणी करते एक साधारण एकदा पावसाळ्याच्या आधी करते सीझनप्रमाणे करते तीन चार महिन्याला एकदा असं करते पाऊस सुरु होण्याच्या आधी नंतर एकदा पाऊस संपल्यानंतर जसे झाडांना गरज भासेल त्याप्रमाणे मी झाडांची छाटणी करते झाडांची छाटणी केल्यामुळे काय होतं झाडांची वाढ व्यवस्थित होते व्यवस्थित झाड वाढल्या जातं आणि त्यामुळे मग फुलं आपल्याला भरपूर मिळतात फळं पण भरपूर प्रमाणामध्ये मिळतात झाडाला व्यवस्थित खतपाणी सगळीकडे मिळल्या म मिळतं मग त्यामुळे झाडांची छाटणी ही करायलाच पाहिजे वर्षातून कमीत कमी दोन तीन वेळेला तरी झाडांची छाटणी ही करायलाच पाहिजे त्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होते झाड छान वाढतं